हॅलो नमस्ते मी अनुराधा इंगळे बोलते आहे तुम्ही ओला ड्रायव्हर अनिल भोसले बोलत आहे का ॲक्चुली माझी बॅग सापडत नाही आहे मला तर मी आता ओला ओलामधून आपण जो प्रवास केला त्याचे डिटेल्स बघितले तेव्हा तुमचं नाव त्यात नाव आणि नंबर मिळाला मला तर आपण माझ्या नेटच्या परीक्षेसाठी सिंहगड रोड ते भीमाशंकर रोड असा प्रवास केला होता आणि त्या दरम्यान येताना माझी बॅग विसरलेली आहे कदाचित तुमच्या गाडीमध्ये तर थोडंसं बघता का तुम्ही माझी बॅग आहे का तुमच्या गाडीमध्ये

आणि बॅगेमध्ये माझी महत्त्वाची कागदपत्रं आहेत आणि ती खूप महत्त्वाची आहेत मला लागत आहेत ती तर तुमच्या गाडीत असतील तर तुम्ही कृपया मला कळवा तसं तुम्ही कुठे आता कुठे आहात किंवा तुम्ही सध्या कुठल्या एरियामध्ये आहात असं सांगितलंत तर मी स्वतः येईन तिथे घ्यायला किंवा तुम्ही सिंहगड रोड एरियामध्ये कधीपर्यंत येऊ शकाल असं सांगितलं तर त्याप्रमाणे तुम तुम्हाला भेटू शकेन हो नक्की हो हो निळ्या कलरची बॅग आहे त्यात माझी महत्त्वाची कागदपत्रं आहेत हो तुम्ही सांगा मग संध्याकाळपर्यंत समजा तुम्ही या एरियामध्ये आलात तर आपण भेटू आणि तुम्ही मला ती बॅग परत द्या मनापासून धन्यवाद